हो काय करू राहिल्या कल्पनाताई

म्हंटलं मला इथे जायचं होतं साईबाबा मंदिरात आपल्या गावातल्या आज जाऊ म्हंटलं तिथला मंदिर चांगलं केलं म्हणते पास साठी कोण म्हटलं आता हे असं आहे बाजूच्या ताई आहे वंदाताई आहे सरस्वती आहे हव पूजेचे घेऊन घेवु सोबत जर डबे न्यायचे असेन तर डबे ही घेऊन जाऊ हा कोणी अजून तुमच्या तिकडलं येते की पुढ्यातलं कोण

हो हो हाव काय हा मंग कसं जास्त असल्या तर मग आपण कसं गाईडन्स करू शकतो बहुसक लांब आहे की मी म्हणतीय म्हणून म्हंटलं गाडी सांगू त्यां आमच्या बाजूच्या म्हणतात मी येती की त्यांना पायाचा त्रास आहे म्हणून म्हटलं त्याच्यासाठी गाडीच सांगायला लागल आपल्याले बरं ते लवकर सांगायला लागल हाय ना

हा वेळ सांगा ना तुम्ही म्हणजे कसं ते लवकर गेलो तर आपल्याला तिकडून ही लवकर यायले बरं होते मग काय घ्यान मग डब्यात काय घ्यान सोबत हां हां तसं बी घ्या लागन सोबत शिरा बिरा कई बरं मग तेही न्यायला लागन सोबत प्रसादाच बरं ठीक मग हा हो एकटीचच घ्या ठीक आहे ठीक आहे